शेती पशुपालन छोटे व्यवसाय दुग्धव्यवसाय हे सर्व व्यवसाय क गरीब गरिबांच्या घरातून मुलं त्यांच्या आईवडिलांना अनुकरून हे सर्व व्यवसाय शिकतात त्यामध्ये शेती करणे पशुपालन छोटे व्यवसाय सुतारकाम हे सर्व गोष्टी त्यांच्या आईवडिलांना अनुकरून शिकतात त्यांचे आई वडील त्यांच्या पूर्वजांना अनुकरून शिकलेले असतात आणि हे सर्व त्यांना शिकवायला त्यांचे आईवडील मदत करतात त्यानंतर थोडं थोडं करून थोडं थोडं करून हे मुलं पण हे त्याच लाईनमध्ये शिकतात